हो भरपूर बदल झालेला आहे आणि जसं स्त्रिया अभ्यास पण चांगला करतात आजकाल त्यांना सगळी मोकळीक मिळाली आहे आणि कामे तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे कामही करतात आणि कामासाठी तर त्या जसा यवतमाळातच नाही तर भारतभर आपल्या कामासाठी इतरत्र घुमतात ते कुठे पण जाऊन काम करण्याची त्यांची आता तयारी आहे आणि तसेही पन्नास टक्के त्यांना आरक्षण म्हणजे समानर्थी दिलेल्या आहेत त्यामुळे बहुतेक महिलांना काही प्रॉब्लेमच नाही आहे फक्त अडथळे असे येतात की कुठे त्यांना जसं छळघाल होणे किंवा लेडीज आहेत तर त्यांना नाईटच्या शिफ्ट मुद्दाम देतात कुठे कुठे तर त्या अडचणी त्यांना येतात तर रात्रीची ट्रॅव्हलिंग करणे ह्या अशा काही अडचणी त्यांना येत राहतात